हॅलो काही नाही गं टाईमपास करत आहो तू काय करत आहे होय का होय का मग मी काय करू हो ये ना हो चालेल ना तर तुला कोणत्या ठिकाणी घुमायची इच्छा आहे मंदिरात वगैरे जायचं आहे का गणपतीचं मंदिर आहे नाही न केळजरला तिथे खूप छान आहे बाला गार्डन वगैरे आहे झुले आहे अजून गणेशकुंड आहे आणि तलाव वगैरे आहे आणि खूप गम ते आपण पाण्याच्या ठिकाणीच जाऊ का बोर धरणला चालशील का डॅम्प वगैरे आहे आणि पाणी वगैरे आहे खूप सारं हो आणि जंगल पण आहे तुला जंगलामध्ये घुमायला आवडते का हो का ठीक आहे मग कधी चलते हो का ठीक आहे एक मग किती वाजता येशील हो का ठीक आहे